हो आताच बघितली आता आपण काय करू शकणार आहे महाराजांचा महाराजांचा तर काळच वेगळा होता ना महाराजांच्या काळात असं राजकारण नव्हतं महाराजांचं राजकारण हे रयतेसाठीचं राजकारण होतं स्वराज्यासाठीचं राजकारण होतं रयतेसाठी चांगलं व्हावं ह्यासाठी राजकारण होतंं आणि आताचे फक्त स्वतःचंं चांगलं व्हावं स्वतःची घरं भरावी एवढंच राजकारण आहे या राजकारणाला काही अर्थ राहिलेला नाही कारण महाराजांच्या राजकारणामध्ये रयतेचं चांगलं कसं होईल रयतेला त्याचा फायदा कसा होईल मग ते शेती असो व्यवसाय असो याच्यामध्ये रयतेचा फायदा कसा होईल याबद्दल बऱ्याचशा गोष्टी महाराजांनी करून ठेवल्या होत्या आणि ते राजकारण म्हणजे स्वतंत्रतेसाठी राजकारण होतं ते म्हणजे एक त्या गुलामीपासून सगळ्या रयतेला वाचवायचं ते राजकारण होतं ते हिंदूराष्ट्रासाठी ते एक राजकारण केलं गेलेलं होतं आणि याच्यामधे जाती धर्म वगैरे ह्या सगळ्या कोणत्या गोष्टी नव्हत्याच ना अठरा पगड जाती अठरा पगड जाती महाराज सोबत घेऊन चालले होते आणि महाराजांचे खास अंगरक्षक हे सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्मापैकी होते हां तर साधारण आपल्याला शाळेत जसं शिकवलं जातं शाळेत आपल्याला महाराजांचा इतिहास शिकवला जातो तो फार कमी शिकवला जातो महाराजांचा इतिहास फार शिकण्यासारखा आहे त्याच्यासाठी लोकांचं आयुष्य कमी पडेल एवढं आहे आपल्या आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शिक्षण संस्थेमध्ये या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजे महाराजांचं राजकारण महाराजांची मॅनेजमेंट आणि रयतेसाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या त्या कशा केल्या हो हो हो हो हो हो चालेल चला बघूया काय होतं ते चालेल चालेल चालेल चल हां